डान्स म्हटलं की डान्स हा लोकांना निरोगी अशा प्रकारे ठेवतो त्यानं शरीराचा व्यायाम होतो आणि हातपाय व वगैरे हलले की समजा तो शरीराची हालचाल झाली की तो बरं वाटते आणि डान्स नाचताना म्हणजे माझं हृदय म्हणजे खूश राहतो म्हणजे कोणता प्रॉब्लेम नाही आठवत तर कोणती स्ट्रैस नाही आठवत तर कोणाला म्हणजे कोणाला काय प्रॉब्लेम आहे ते बिलकुल मुळीच आठवणच येत नाही आणि डान्स असं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला खूप चांगलं वाटतो किंवा कुठे जर डान्स केलाही समजा तर आपल्या घरची काही परेशानी असली तर ते आपण विसरून जातो ते आपल्याला आठवतच नाही तेवढ्या वेळसाठी पण तरी आपल्याला म्हणजे स्ट्रैस राहतच नाही मुळीच नाही राहत डान्स असा हा आहे की त्याच्यामुळे आपले म्हणजे रोग ते निरोगी होतात म्हणजे आपल्याला काही असं शरीराचा काही प्रॉब्लेम होत नाही त्याच्यामुळं वायाम व्यायाम वगैरे होतो तर हातापायाची हालचाल होते त्याच्यामुळं आपलं शरीर पण फिट अँड फाइन राहतो पण नाचताना जो आनंद होतो ना त्या आनंदाची म्हणजे कुठंच गिनतीच नाही आहे पण आनंद खूपच होतो ते नाचताना